राज्यातली शिक्षण पद्धती विद्यार्थ्यामधील सांस्कृतिक आणि भाषिक विभिन्नतेची समस्या जसं एखाद्या स्कूल कॉलेजमध्ये प्रत्येक प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक असतात जसं की मराठीसाठी वेगळा असतो मॅथ्ससाठी वेगळा असतो हिंदीसाठी आणि सायन्ससाठी फिजिक्ससाठी असे वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळे शिक्षक असतात तसंच जे मूकबधीर विद्यापीठ आहे ना त्या विद्यापीठामध्ये त्यांना शिकवण्यासाठी त्यांच्यामध्ये साईन लँग्वेज यूज होते त्यांना ऐकायला येत नाही कोणाला दिसत नाही कोणाला बोलता येत नाही त्या लोकांसाठी त्यांचे शिक्षक असतात जे त्यांना त्यांच्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करून दाखवतात जसं ज्यांना ऐकता येत नाही त्यांना हाताच्या इशाऱ्याने समजावून सांगतात ज्यांना बोलता येत नाही पण ऐकता येते अशांना ऐकून सांगतात बोलून सांगतात की काय असते काय नाही त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांना सांगतात अशा ट्रान्सलेट करतात ते आपलं लँग्वेज त्यांच्याशी ट्रान्सलेट करतात त्यांना साईन लँग्वेज म्हणतात